पोहणं क्रिकेट खेळणं आणि या सारख्या यासारख्या घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या खेळामध्ये मला खूप मज्जा येते जसे की पोहण्यामध्ये घेऊन खूप मज्जा येते पण आजकाल म्हणजे पोहण्याला खूप मुलींना असं म्हटलं जातं की पोहणं खूप मुली पोहू शकत नाहीत असं म्हटलं जातं पण मला पोहायला खूप आवडतं मला पहिल्यापासून पोहायला खूप आवडायचं पण माझ्या पप्पाने मला कधीच पोहू दिलं नाही आहे पण मला क्रिकेट वगैरे खूप आवडायचं पण लहानपणी मी क्रिकेट खेळाला जायचे आणि दादा माझा मला क्रिकेट आणि म्हणजे बॅट बॉल खेळूच द्यायचा नाही बोलायचा तू काय खेळते तू पोरगी आहे तू कशाला खेळते पोरगा थोडी आहेस असा म्हणायचा आणि मला बॅट पण उचलता यायची नाही तर मग चे दादा हळूच बॉल मरायचा म्हणायचा घे चिमणे घे बॉल टाक आता टाक मार जा सिक्सर तरी मार हे तरी कर हे तरी कर असा बोलायचा पण मी सिक्सर म्हणजे त्यावेळेस मी खूप लहान होते म्हणजे पाचवी सहामध्ये होते त्यावेळेस मला अजून आठवत आहे की मला असं वाटते लहानपणी जे मी खेळले तेवढंच क्रिकेट म्हणजे त्यावेळेस मी जे खेळले तेवढंच माझं खेळणं असो जातं क्रिकेट वगैरे तर मला ह्या सगळ्या गोष्टी खूप खेळायला वगैरे आवडायच्या कबड्डी खो खो वगैरे आम्ही सगळ्या अशा ग्रुपनी शाळेमध्ये असताना मी खेळायचे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप खेळायला आवडायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळताना मला ना म्हणजे असं कोणत्या गोष्टीचा विचारच नसायचा की मी अशी काय खेळते मी असं नाही खेळलं पाहिजे मी असं नाही पोहलं पाहिजे मी खूपच हे करते मी नको एवढं हे करायला थांबावं आता खूप कंटाळा आला म्हणजे त्यावेळेसचं जे हे होतं ना त्यावेळेस खूप म्हणजे वेगळं होय होतं म्हणजे जे असं वाटायचं नाही कोणत्या गोष्टीचं की की बाबा जाऊ द्या असं तसं म्हणजे असं कोणत्याच गोष्टीचा वाटायचं नाही मला असं खूप छान वाटायचं मग मी खेळायची पण सगळ्या गोष्टी करायचे पण मला असं खूप वाटतं खेळते म्हणून मी तर मग असं वाटत होतं असं वाटतं की असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी खेळाव्यात असं करावं तसं करावं या सगळ्या गोष्टींची मला खूप वाटतं मला खूप मज्जा येते आणि मग त्यानंतर त्या ते खेळ खेळताना ते खेळ खेळताना मी खूप चांगल्या आनंददायिक निर्मते निर्माण करू शकत होते आणि ते खेळ घेताना मला खूप आनंद येतो की मला खूप असं मिळतं की बाबा मी आज हे खेळ खेळले मी ते खेल खेळले मम्मी जाऊन मी घरी सांगायचे की मम्मी आज मी हे खेळलो मम्मी आज ते खेळलो मम्मी मी आज हे केलं असं वाटायचं ते खेळ खेळताना मला आणि ते खेळ खेळताना मला खूप मज्जा यायची एवढी मज्जा यायची की खूप मज्जा यायची आणि ते खेळ खेळताना मला असं म्हणजे वेगळंच फील व्हायचा की नाही काही खूप छान वाटतं असं तसं मला ते लहानपणाचा दिवस मला खूप आठवत आहेत दिवस आता माघारी तर मी आणू शकत नाही आहे आता खेळायला गेलं तर बोलतील काय ग्रॅज्युएशनची पोरगी आता खेळते क्रिकेट आणि हे आणि मला खूप पहिले खेळ खेळायला आवडायचे पण ते दिवस अजूनही आठवतात मला की जे खेळलं होतं मी ते तर माघारी नाही घेऊ शकत ते पण हा इथून पुढून ट्राय करेन जर माझी माझ्या लहान घरातलं कोण असेल तर त्यांना बोलेन की खेळा परत हे दिवस नाही येणार ॲक्चुअली थँक्यू